पाच शेजारील नावे जर सांगायचे असेल तर एक प्रविन खंडारे दुसरा संजय पांढरे तिसरा रमेश चौथा सतीश पेंडे पाचवा सचिन बहिरडे अशी आपल्याला शेजारील पाच नावे आपल्याला सांगता येतील